नाही कारण आमच्या गावात असं एकही काम गावाचा विकास तर केला नाही त्याबरोबर आता तुम्ही मतदानाची वेळ आली तर होटिंग करायसाठी या म्हणतात का आमच्या गावाचा तुमच्या गावाचा विकास केला आहे की ना तर ते आता होटिंग त्याच्यावर नाही अवलंबून राहत तुम्ही गावाचा विकास जर जास्त प्रकारे केला तर लो लोकाची मनस्थिती बदलते आणि होटिंग तुम्हाला मिळेल बा आता गावखेड्यातले लोकांचं आपल्याला माहीत राहते व्होटिंग निश्चित करणार नाही म्हणू त्याचा वि विकास म्हणजे त्याला पैसा पाहिजे वोटिंगसाठी आणि म्हणतात का आम्हाला अशी सुविधा पाहिजे ते सुविधा भेटत नाही तर याच्यामुळे तुम्ही जर गावात अजून येऊन जर भेटले आणि गावाचं थोडंसं त्याच्या मो मोटिवेशन केलं लोकांचं तर होऊ शकते बा तुम्हाले व्होटिंग मिळेल बा म्हणून गावाची स्वच्छता आणि गावाचा विकास याच्यावर अवलंबून असते होटिंग आपण म्हटलं की मी केलं तो म्हणते की दुसरी पार्टी आली तर मी केलं व्होटिंगच्या वेळेस सर्व पार्ट्या येते न म्हणते तर का गावातल्या लोक आहे का नाही समोर आश्वासन देते खोट्या आश्वासन तर का आम्ही गावाचा विकास करू न असं करू नंतर व निवडून आल्यानंतर कोणी लक्ष देत नाही गावाचा विकास करतो बा म्हणून